नमस्कार

घरगुती मेस अच्छा नाव काय सांगितलं बरं आणि राहायला कुठे तुम्ही

हां हां हां बरोबर मग आता सध्याचं घडीला तुम्ही काय काय करतात सध्या तुमचं इन्कम सोर्स काय बरं चालत आहे मग आता तुम्ही हे नवीन बिझनेस सुरू करताय असा याच्या आधी तुम्ही काय असं बिझनेस काय केला आहे याच्या असं अशा रिलेटेड काय काम केलं आहे का याच्याशी संदर्भात

बरं

चालत आहे हां हां हां अच्छा अच्छा अच्छा तर मग तुमच्याकडे कॉलेज आहे तुमच्यापासून किती लांब आहे तुमच्या घरापासून एक किलोमीटरच्या आतच आहे ओके ओके बरं तर आणि तुमच्याकडे तुमचं जे घर आहे किती एरियात आहे तुमच्या घराची एरिया किती नाही म्हणजे आता समजा तुम्ही जर घरगुती मेस सुरू केली पण मुलांना जेवायला वगैरे जागा वगैरे आहे का मग तेवढी मोकळी जागा आहे का

मग साधारण किती जण बसतील दहा पंधरा एका वेळेस ओके ठीक आहे बरं बरं तुमचं याच्या आधी काय कुठे काही लोन घेतलं आहे घराचं किंवा गाडीचं काही नाही ना

बरं बरं ठीक आहे चालत आहे तुमचं आता हे सगळं तुम्हाला साधारण कितीचं लोन लागेल जर लागलं तर बरं बरं चालेल ठीक आहे एकदा तुम्ही ऑफिसला येऊन भेटा कागदपत्रं वगैरे घेऊन या महत्त्वाची जे लागतात तेवढे आधार कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी मग त्याच्यानंतर बघू ठीक आहे ओके काय आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन या तुमचं बँक पासबुक वगैरे घेऊन या तेवढं पुरेसं आहे ठीक आहे ओके चालेल